आमच्या या भागामध्ये पारंपरिकरित्या अनेक सारे पदार्थ बनवले जातात आणि लोकही ते आवडीने खातात असे असे भरपूर सारे पदार्थ आहेत महाराष्ट्रामध्ये फेमस जसं पुरणपोळी पुरणपोळी हा इतका आवडीने खाल्ला जाणारा प्र पदार्थ आहे की प्रत्येक सणाच्या दिवशी प्रत्येक मराठी घरांच्या लोकांमध्ये आणि इवन आता इवन बाहेरुनही आलेल्या लोकांना आता तो एवढा आवडायला लागला आहे दूर देशातून येणारी लोकं महाराष्ट्र आल्यावर पुरणपोळीचीच डिमांड करतात तर पुरणपोळी खरंच खूप आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ आहे आणि स्त्रियाही मन लावून घरांमध्ये पारंपरिकरित्याने आजही पुरणपोळ्या हाताने बनवतात आणि घरच्यांना खाऊ घालतात त्याच्यामुळं खूप पुरणपोळ्या सगळ्याच घरांमध्ये जवळजवळ आवडला जाणारा पदार्थ आहे बाहेरच्या लोकांनाही मग जसा की गुजरातमध्ये ढोकळा फेमस आहे फाफडा फेमस आहे अजून राजस्थान आपलं काय बोलतो आपण